हॅलो हां बोल ना रिया हो तू पण नाही कॉल केला का मला मी आता कॉलेजला आहे आ बोल ना लंच ब्रेक झालं हो ओके कोण कोण आहे ड हां चालेल ना मग नीला पण घेऊन जाऊ याला साक्षीला पण कसं जाय हां येईन ना कसं जायचं आहे पण ॲडजस्ट गाडी हो हो चालेल ना अकोल्यामध्ये पण असं मंदिरं आहे खूप प्राचीन छान आहे हां तिथे हो माहिती ना

अजून अजून कोणीच नाही फक्त एवढेच जण आहे का दहा दहा पंधरा ओके प्रत्येकाने किती काढायचे हां कोण म्हणजे कोण सोबत आहे का असं मोठं कोण

हो हो विचारून पहावं लागेल नाहीच ना मी विचारून पाहते पण जर नाही बोलले तर मग आपण मिनी बसचं पाहू आप हां तिला विचारून पाहते कॉलेजम ॲडजस्ट होतं का नाही तिला पण आपल्याला अहमदनगरमध्ये कुठं कुठं नेमके पॉईंट पॉईंट कुठे कुठे जायचं स्पॉट्स ओके एवढंच जण आपण तसंच करता करत नाही पुणे नाही तर नाशिकला जाऊ तिकडं पण छान आहे नाशिकला तिथं मॉलला पण जाऊन येऊ जर पाच बाजारात पण असं नवीन नवीन दुकान ओपन चालेल ठेवू काय

थँक्यू बाय